हो हो बोला ना काय सेवा करू सर किती करायचं सर म्हणजे बोला कुठलं कुठलं करायचं आहे सर सध्याच्या कंडिशनला तुम्हाला फ्रेश हवा असेल तर मिळून जाईल मला तुम्ही मला बल्कमध्ये सांगा की तुम्हाला ऑर्डर किती हवी आणि म्हणजे वांगे वांगे तरी कितीपर्यंत हवे तुम्हाला म्हणजे किती क्विंटल हवे किती वाले सर मिळून जाईल ना मग इझिली मिळून जाईल माझ्याकडे अव्हेलेबल आहे भेटून जाईल पंधरा किलो भेटून जाईल सर आलू पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे आणि कोथिंबीर पण अव्हेलेबल आहे सगळं हां सगळं फ्रेश मिळेल आणि सर सलाद वगैरे लागेल का तुमच्या घरी सर ठीक आहे नाही सगळंच फ्रेश मिळतं आहे आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही सर आपलं यवतमाळमधलं सगळ्यातं फेमस हे आहे सब्जीमंडी कोणी नाव विचारलं सागर म्हणून तर कोणी सांगेल तुम्हाला सागर सब्जीमंडी आहे खूप फेमस आहे सर वांगे तर आपल्याकडं सध्याच बारा रुपये किलो आहे तुम्हाला बल्कमध्ये आता आपण नऊ रुपये किलो लावून देऊ आणि टमाटे वगैरे सर सध्याच महाग आहे म्हणजे खूप भाव चालू आहे यवतमाळला टमाट्याचा तर टमाटे थोडे महाग मिळेल ऐंशी रुपये किलो सध्या ऐंशी रुपये किलो आहे तर तुम्हाला थोडं महाग पडेल तर ते तुम्ही तिकडे इथं आल्यावर माहिती पडेल ना सर तुम्हाला कारण की कसं आहे तुम्हा जर सांगशाल की मला वांगे पाहिजे आणि तुम्हाला जर का वाढवायचं सर होम डिलेव्हरी हवी आहे अच्छ छा तर मी एक मी एक मिनटात लिहितो आहे तुम्ही मला सांगा पा पंधरा कि वीस किलो तुम्ही वांगे सांगितले पंधरा किलो पंधरा किलो आलू ओके ठीक आहे तर दोन मिनटं थांबा मी कॅल्क्युलेशन करतो सर आपले वीस हजार पंचवीस रुपये होते टोटल वीस हजार पंचवीस रुपये आणि सर सध्या डिस्काउंट चालू आहे हां डीस डिस्काउंट चालू आहे तर आमच्याकडून दहा पर्सेंट डिस्काउंट देतो आहे आम्ही तर तु तुम्हाला अठरा पर अठरा हजारामध्ये पूर्ण येऊन जाईल आणि मला ॲड्रेस वगैरे पाठवावा लागेल ॲड्रेस वगैरे सांगा

ओके ठीक आहे ना सर आणि सर पेमेंट कसं करणार आहे पेमेंट कसं करणार आहे तुम्ही यू पी आय थ्रू ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही सर तुम्ही मला फिफ्टी पर्सेंट अड ॲड्वान्स देऊन द्या त्यानंतर फिफ्टी पर्सेंट डिलेव डिलेव्हरी झाल्यावर हां होऊन जाईल सर आधीच होऊन जाईल सर त्याचं धन्यवाद सर